एक होता कारवार हे माझं अतिशय आवडतं पुस्तक अनेक वेळेला वाचलेलं आहे पुन्हा पुन्हा वाचायला आवडतं कारण कारवार नावाचा जो एक जादुगार होता अतिशय हलाकीची परिस्थितीमधे की अशा पद्धतीने त्यांचा जन्म झाला होता की कुणीच नाही त्यांना अन् त्याच्यानंतर अनाथ झाले ते पण एकतर जातीवाद होता किंवा वंशभेद होता त्या सगळ्याला तोंड देत अतिशय खडतर परिस्थितीमधे शिक्षण घेत आपल्या सगळ्या आसपासच्या जे गरीब मुलं आहेत त्यांना पण शिकवायचं आपली जी जमीन आहे ती पण सुपीक करायची हे जे ध्येय घेतलं होतं त्यांनी आणि त्यातून जे पुस्तक झालेलं आहे वीणा गवाणकरांनी अतिशय साध्या सोप्या सुंदर भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे खं तर आयुष्यात असं वाटतं की अरे आपल्याला काही जमत नाहीये येत नाईये किंवा होत नाहीये दुसरे जणं आपल्याला त्रास देतात अशा वेळेला या पुस्तकाकडे परतावं असं वाटतं आणि मग ते पुस्तक वाचल्यानंतर प्रेरणा मिळते की अरे इतक्या खडतर परिस्थितीमध्ये हा माणूस जगला तरला एवढंच नाही तर त्याने जगालासुद्धा अनेक उत्तम उत्तम गोष्टी दिल्या आणि निसर्गाकडं जायला शिकवलं तर अशा माणसाचं जे त्रास आहेत त्या पुढे आपली त्रास काहीच नाही असं वाटतं आणि मग आपल्याला एक छान प्रेरणा मिळून आपण आयुष्याच्या संकटना तोंड्या द्यायला पुन्हा तयार होतो याच्यावरती चित्रपट बघायला नक्कीच आवडेल याच्या काही त्यांची काही फोटो आजही उपलब्ध आहेत त्यांच्या काही छोट्या छोट्या मला वाटतं काही फुटेजही उपलब्ध असावेत पण त्याचं कुठलीही सिनेमॅटिक लिबर्टी न घेता किंवा कुठंही थोडंसं चित्रपटाच्या दृष्टीने योग्य आहे असं म्हणून बदल न करता जर त्यांचं चरित्र मोठ्ठ्या पडद्यावरती आलं तर ते बघायला नक्कीच आवडेल कारण कुठलाही नाट्यमय पद्धतीनं ते दिसल्यानंतर ते जास्त काळ स्मरणात राहतं आणि नेमकं कशी असेल तिथली जमीन कशी असेल ते परदेश असल्यामुळे तो ती पद्धत कशी होती किंवा तिथला भूगोल कसा होता तिथली जमीन कशी होती हे चित्रपटांमध्येे बघायला नक्कीच आवडेल